पोचणार आहे का ग गाडी वेळेवर काय झालं आहे मग आता किती वेळ लागेल साधारण अच्छा पण मग अजून कोणता मार्ग उपलब्ध नाही आहे का हां मला वाटतं केळुसला जाण्यासाठी एक तेंडोलीमार्गे पण आपण जाऊ शकतो तो तो रस्ता आहे का मोकळा त्याची माहिती करून घेऊ शकता का तुम्ही ओके ठीक आहे मग मी करून घेतली तर चालेल का म्हणजे आपण त्या मार्गाने जाऊ कारण मला वेळेत पोचणं गरजेचं आहे माझी एक अर्जंट मिटिंग आहे तिथे त्यामुळे ठीक आहे मग मी नाही तर तुम्ही तरी तो चेक करा नाही तर मग मी बघते एक मिनिट मी फोन करते हॅलो हां अगं तू तेंडोलीतच आहेस ना मग तो मार्ग मोकळा आहे का तिथे रहदारी जास्त नाही आहे ना इथे खूप ट्रॅफिक झालं आहे आणि आम्ही अडकलोय म्हणजे वेळ लागणार आहे पोचायला पुढे काय तरी रस्त्याचं काम झालू चालू आहे त्यामुळे सगळी वाहनं अडकून पडलेली आहेत ओके ठीक आहे चालेल हं ड्रायवरकाका मी काय म्हणत होते माझ्यास आत्ताच मी मैत्रिणाला फोन केला होता ती म्हणाली की तेंडोलीचा जो रस्ता आहे तो पूर्ण मोकळा आहे तर तुम्ही येऊ शकता तर मला असं वाटतं तुम्ही इथून आता एक थोडंसं यू टर्न घ्यावा आणि दोन किलोमीटर मागे तेंडोलीमार्गे आपण जाऊ शकतो तर तसं तुम्ही कराल का म्हणजे तसं तुम्ही करू शकता का ठीक आहे चालेल म्हणजे तुम्हाला पण वेळ नाही लागणार आणि मला पण वेळेत पोचता येईल